मला आवडणारी पुस् एखादी पुस्तक मालिका म्हणजे फेलुदा ती खरं तर बंगाली गोष्टीचं पुस्तक आहे जे सत्यजित रे यांनी लिहिलेली पुस्तक मालिका आहे ती त्याच्यामध्ये फेलुदा नावाचा एक गुप्तहेर असतो आणि तो कसा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या केस हाताळतो ते त्या गो गोष्टीमध्ये लिहिलेलं आहे आणि त्या मला गोष्टी खूप आवडतात लहानपणापासून माझ्या दादाने ती पुस्तकं मला आणून दिली होती त्यामध्ये मग बऱ्याच प्रका बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहे की तो कसं त्याचं कॅ कॅरेक्टर हे थोडंफार श शेरलॉक होम्सवर आधारित आहे पण ते इंडियन कॅरेक्टर आहे बंगाली असतो तो आणि त्याच्यामध्ये जो सस्पेन्स दाखवला आहे तो मला खूप आवडतो त्यामुळे मी माझ्याकडे ते दोन संच आहेत त्याचे आणि मी ही पुस्तकं जवळजवळ एक दहा वेळा तरी वाचली असतील कारण मी लहान माझ्याकडे हा संच जवळजवळ मी चौ तिसरी चौथीत असल्यापासून आहे त्यामुळे मी आतापर्यंत मी ती पुस्तकं खूप वेळा वाचली आहेत मला ती फार आवडतात माझ्याकडे आणखी पण बरीच पुस्तकं आहेत जसं की मला हॅरी पॉटरची बुक्स आवडतात त्याच्यामध्ये व्हिजार्डिंग वर्ड म्हणजे जादूगारीबद्दल लिहिलेलं आहे पूर्ण आणि ती ती पुस्तकं मी ती पुस्तकंसुद्धा मी लहानपणापासून वाचते त्या तीसुद्धा मी जवळजवळ पंधरा एक वेळा तरी वाचली असतील मला ती फार आवडतात